मला एक पाण्याचं बिल भरण्यासाठी एक ईमेल आलं माझ्या ईमेल आय डीवर आणि तिथे दाखवलेल्या ॲप डाऊन मेडी डाउनलोडही केलं आहे त्याच्यामुळे लॉग इन पण केलं आहे आणि आता मला पाण्याचं बिल भरायचं होतं आणि ते मला आता माझं हा माझं बिल हे पाच हजार दोनशे तीस रुपये आलं आहे आणि ते मला किती तारखेपर्यंत मुदत आहे भर भरण्यासाठी किती तारखेपर्यंत मी भरू शकते ते बिल ते तुम्ही प्लीज मला सांगाल का किंवा तारीख जरा पुढे ढकलता येईल का